ग्रामीण समुदायातील तरूण शेतीकडे वळत आहेत कारण शेती हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय असंच म्हणावं लागेल कारण ग्रामीण भागातील जे कुटुंब आहेत हे फक्त शेतीवरती डिपेंड आहे कारण तेथील शेतमजूर असो किंवा शेतकरी असो त्याला शेतीशिवाय पर्याय नाही म्हणून प्रत्येक कुटुंबातील एक तरी तरुण हा शेतीकडे वळतोच आणि आता परिस्थितीनुसार प्रत्येक गावांमध्ये समुदाय हे बनत आहेत म्हणजे पहिले शेती ही फक्त एक व्यक्तीप्रमाणे किंवा एका व्यक्तीप्रमाणे करत होता परंतु आता समुदायातूनसुद्धा शेती केली जाते समुदायामध्ये ठरवून किंवा थोडी चर्चा वगैरे करून या शेतीकडे लोकं बघतात तसंच तीच त्यांचं पुढचं जीवनाचं जो भाग आहे किंवा त्यांचं जे पुढचं जे काही जीवनशैली आहे किंवा त्यांचा परिवार आहे हा शेतीवरतीच अवलंबून आहे म्हणून शेतीसाठी प्रत्येक तरूण वर्ग आज सरसावलेला आहे आणि तो शेतीतूनच आपलं उत्पन्न वाढवावं आपला उदरनिर्वाह व्हावा आपल्या परिवारासाठी आपण काहीतरी कमावून ठेवावं असं प्रत्येक आज तरुणाला वाटतं